ट्रेन तर आम्ही रोजच बघतो ट्रेनचे मोठ्ठे मोठ्ठे डबे असतात एका ब एक डब्यामध्ये एका कोचमध्ये आठ सीट असतात आठ बर्थ असतात एक मोठ्ठे मोठ्ठे सीट असतात म्हणजे त्या सीटवर एक माणूस झोपू शकतो असं ते असते आणि इंजिन असते समोर गाडी गेली कुठपर्यंत तर ते इंजिन बदलावं लागते त्या ह्या बाजूला चाक असतात त्या बाजूला असतात चाक रेड सिग्नल दिसला की गाडी थांबून जाते म्हणजे ते एक्सीडेन होण्याचे बी प्रमाण कमी होतात आणि बोगीमध्ये सगळे सोय असतात लॅटरीन बाथरूम सगळं असते दारासमोरच लॅ लॅटरीन बाथरूमचं असते आणि लोकं येणारे जाणारे पण असतात त्याच्यामध्ये आणि ड्रायव्हर पण चेंज होऊन जातो समोर टट ट्रेन गेली की ड्रायव्हर चेंज अस होतो की ड्रायव्हरला झोप नाही लागली पाहिजे म्हणून ड्रायव्हरनी बरोबर परफेक स गाडी चालवली पाहिजे एक्सीडेन नाही झाले पाहिजेत म्हणजे गाडीचं तर असं असतेच इंजिनची आवाज कानामध्ये भोभू लागते जेव्हा गाडी चालते तर कानामध्ये एवढा आवाज गुंजतो की भोभू भूभूभू पुरं इकडून ट्रेन आली की इकडे आवाज इकडून ट्रेन त्याच्याने आमच्या झोप पण खराब होतात ट्रेनमध्ये आणि ट्रेनचे प्रवास तर फारसं करतंच असतो मुंबई पुणे इकडे तिकडे जाणंच असते मुंबई ट्रेनला तर असं ट्रेनचं तर असतेच आ आणि ट्रेनमध्ये सगळंच चहावाले येतात नाष्टेवाले येतात जेवण मिळतो बट असले की बेडशीट मिळतो सगळं उशा कवर वगैरे म्हणजे सगळ्या सोयी असतो ट्रेनमध्ये आणि चांगलं वाटते ए सी कोचमध्ये म्हटलं तर सगळे ए सी असते जनरलमध्ये पुढे जनरल असतात आणि अशा प्रकारे ते सगळं गाडीचं जे हे आहे कसं जे ट्रेन जाते आणि झोप लागते तर पताही नाही चालत की आपली मुंबई कधी आली असं ट्रेनचं प्रवास आहे आणि आम्ही तर हमेशा ट्रेनने प्रवास करतच असतो त्यात काही शंकाच नाही बरोबर आहे कारण ट्रेनचा जो आवाज कानामध्ये आणि उतरल्याबरो तो कानामध्येच आवाज घुमतो ट्रेनचा असं ट्रेनचं वर्णन आहे आणि खूप छान असते